हॅलो हां झिल हो सर तुमच्या हॉटेलचा ॲटमॉस्फियर जे आहे ना अगदी छान आहे म्हणजे तुमच्या हॉटेलला आम्ही सगळ्या पार्टीज वगैरे बड्डे सेलिब्रेशन असेही करू शकतो तिथलं जेवणही आम्हाला आवडलं उत्तम होतं हो फॅसिलिटी पण छान आहे बसण्याची व्यवस्था तुम्ही उत्तम केलेली आहे बिलकुल नाही फक्त सर्विस थोडी आम्हाला लवकर नाही मिळाली का जी अपेक्षा करते की नाही की चांगलं मिळेल काही हरकत नाही सर होतं ते केव्हा केव्हा ओके थँक्यू ठीक आहे तुमचे नवीन प्रोजेक्ट असतील तुमचे हॉटेल्सबद्दल आणखी काही नवे प्रॉस्पेक्ट तर तुमच्या हॉटेलबद्दल काही नवीन प्रोजेक्ट्स असतील किंवा नवीन हॉटेलच्या फ्रंचायज वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असतो हां ओके हो तुमच्याकडचं आम्हाला उत्तम आवडलं विशेषत त्यामधला गोडवा जो होता आणि तो त्यामध्ये थोडंसं आंबटपणा होता तो विशेष कुठे मिळत नाही आम्हाला पण तुमच्याकडे जो मिळाला तो खूप उत्तम वाटला म्हणजे छान वाटलं अगदी जेवून मन तृप्त झाल्यासारखं हो हो हो हो हो नक्कीच आम्ही सांगू तसं हो हो माझ्या मित्र मैत्रिणींना मी नक्कीच तुमच्या हॉटेलचा रेस्टॉरंटचा ॲड्रेस देईल आणि त्यांना सांगेल की तुमच्याकडे भेट एकदा तरी अवश्य भेट द्या ओके ओके ओके तुमच्या रेस्टॉरंटमध्ये एकंदरीत समजा आम्ही पार्टी किंवा बड्डे सेलेब्रेशन ठेवलं तर किती लोक एका वेळेस उपस्थित राहू शकतात तिथे ओके हं ओके ओके ओके आणि तुम्हाला जेवणाची आयडिया आणि हे सगळं बुकिंग करायची आयडिया किती दिवस अगोदर द्यावी लागेल ओके आम्ही विचार करू करत आहे बड्डे पार्टीचे तुम्हाला पाच सहा दिवस अगोदर सांगूया ओके तुमच्या हो मॅम आमचा जो रजिस्टर्ड नंबर आहे तुमच्या रेस्टॉरंटला तुमच्याकडे जेवण तर उत्तमच आहे आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींना पण कळवू ओके ठीक आहे तुमच्याकडे तर उत्तम सोईसुविधा मिळाल्या आम्हाला त्याबद्दल तुमचेसुद्धा धन्यवाद आणि अशाच भेटी देत राहू तुमच्या याला हो हो नक्की येऊयात